आज आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची सुसज्य अशी रुग्णालयं उपलब्ध आहे पूळवी पुर्वीच्या काळी पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करून खेडोखेडी आरोग्यसेवा उपलब्ध केली गेली पण जसा जसा काळ बदलत गेला तसतशी राज्यांमध्ये सर्वोत्कुष्ट रुग्णालयं उपलब्ध आहे त्यात के एमसारखं रुग्णालय असेल डेक्कन जीमखाना असेल किंवा हिरादानी हॉस्पिटल असतील ज्युपिटर हॉस्पिटल असतील नाशिकमध्ये असलेले अपोलो सारखी संस्था जी आहेत त्यांनी हॉस्पिटलं तयार केली असेल वेगळ्या प्रकारची मेडिकल कॉलेज जे आहे त्या मेडिकल कॉलेजच्या आधारे सुद्धा ही रुग्णालयं उपलब्ध करून दिली गेली आहे सह्याद्री सारखं हॉस्पिटल आहेत किंवा ह्या ज्या वेगळ्या संस्था या संस्थांनी स्वतःची हॉस्पिटलं वापरून रुग्णालयांमध्ये रुग्णांना सेवा देण्याचं अथक काम त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं जिमखान्यांमार्फत असेल डेक्कन जिमखाना असेल किंवा कोकिळाबेन नावाचं हॉस्पिटल आहेत किंवा आदर्णीय लता मंगेशकर कुटुंबियाने तयार केलं मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामध्ये उपलब्ध आहे या सगळ्या हॉस्पिटलांमध्ये ही सुविधा सर्वसामान्यांसाठी मोकळी करून दिली आहे त्याचप्रमाणे छोटी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी गावागावात किंवा छोटी छोटी हॉस्पिटल तयार करून सुद्धा चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल उपलब्ध करून दिले आहेत आज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहेत ती हॉस्पिटल आज जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे असल्यामुळे बऱ्यापैकी सुविधा ही रुग्णालयांमार्फत रुग्णांना मिळत असते